माहेरी माझी आई उत्तम गृहिणी होती उत्तम स्वयंपाक करायची आणी तीच सवय मला लग्न झाल्यानंतर लागली आणि त्यातल्या त्यात माझ्या मिस्टरांना खाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे नाइलाजाने का होईना मला स्वयंपाकाची आवड लागली आणि मग हळूहळू प्रॅक्टिसमधून मी छान छान पदार्थ तयार करायला लागली लोकांच्या पसंतीस ते उतरतं आणि मुख्य म्हणजे मला लोकांना खाऊ घालायला आवडतं म्हणजे मी विदिन फिफ्टीन मिनिटस् वरण भात भाजी पोळी हा स्वयंपाक करू शकते